हॅलो ह हं मला नाही का फिरायला जायचं आहे बोर धरणला हो तुझ्याकडे गाडी आहे का मी छाया लाखे आहे मी सेलूवरून बोलत आहे हो दहा दहा शिटा आहे

जाऊ अकरा अकरा वाजता दोन हजार तुझ्या गाडीचं ए सी वगैरे आहे का एक तर उन्हाळा आहे गर्मीचे दिवस आहे दोन हजारमध्ये जमेन का नाही आता आता चांगला रस्ता झाला आहे तेवीसशे जास्त होते ना दोन हजार नाही जमत का दोन हजार सांगितलं ना

किती हो का वाढवले का शंभर रुपये ठीक आहे धन्यवाद